हो मला शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती आहे कारण माझे काही मित्र मैत्रिणी आहे त्यांनी शैक्षणिक कर्ज घेतलं आहे माझं शिक्षण जरी बी ए झालं आहे पण माझे मैत्रिणी आहे इंजिनिअरिंग आणि मेडिकलला तर त्यांनी शैक्षणिक कर्ज घेतलं तर त्यांना त्यांचा फायदा झालं तर त्यांनी काय केलं बँकेत गेले तिथे चौकशी केली आणि ती त्यांना माहित पडलं की इथे कमी दरात त्यांना कर्ज उपलब्ध झालेलं आहे किंवा कर्ज उपलब्ध होत आहे तर त्यांनी तिथं कर्ज घेतलं आणि त्यांचं आता शिक्षण पूर्ण होईल चांगल्या नोकरीवर लागल्या आणि त्यांनी काही वर्षातच दोन तीन वर्षात ते शैक्षणिक कर्ज कंप्लीट त्याचं व्यजासहित पूर्ण परत केलेलं आहे तर याचा फायदा आपल्याला होतच आहे आणि विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे